माझा धर्म हिंदू आहे ते किती वेळा करता आणि काय करताय तर तुम्ही माझं हिंदू धर्म आहे मी आपल्या हे जे जीवन जीवन जगत असताना मी माझ्या धर्मामध्ये आपले सामाजिक कार्य करते जेव्हा काही माझा वाढदिवस असतो तेव्हा मी अनाथ मुलांना माझ्या वाढदिवसांनिमित्त काही स्थानिक गिफ्ट घ देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाच्या ज्या गोष्टी असतात त्यांना जे गरजेचं असतात ते ते दिल्या जाते आणि अशा प्रकारे मी माझा वाढदिवस साजरा करून मी एक समाजकल्याणाचं असं कार कार्य करते असे मला वाटते